हा बोल अरे हो कालच बघितला मी अरे एक नंबर त्यातले कॅरेक्टर किती खास आहे रे होना तिला परमिशन न्हवती तरी ती आलीना तिथे त्या स्टेट मध्ये किती चांगलं ना हो यार खूपच जास्त बट शेवटी जे ती त्याझ्यासोबतच लग्न करते तिला आवडत नसतो तरी तो हो हो वावा ते तर आवडणारच हे ना नंतर मग तो चांगला बन तो रिअल मध्ये चांगलाच असतो पण तिलाच तो आवडत नाय हा त असा आहे ते आणि त्याझ्यात ते इंनोसेन्ट ती अनाडी जे तिला मॅप सुद्धा कळत न्हवता बट तरी ती पोरीने शिखवला होता म्हणून तिला सगळं मॅपसुद्धा कळायला लागला म्हणून ती त्या प्लेस वरती जाऊन पोहचली किती चांगलं ना हा इमोशनल सीन होता हा होणा यार किती म्हंझे त्याच्यासाठी तिने तेल तिला सोडलं पण ती चुकीने विसरली होती ती टेन्स होती म्हणून आपण पण अश्या एखांदी ट्रीपला जाऊया यार सर्वे फ्रेंड्स मिळून हा हो मग तिने तिझ्या नवऱ्याला विडिओ कॉलिंग करून पण फोटोस सेन्ड केले होते ना ती बारकिने किती चांगलं ना ओके ओके बाय